मला हिंदी भाषा बोलता येते लिहिता येते आणि वाचता येते त्याचबरोबर इंग्लिश भाषापण लिहिता वाचता आणि बोलता येते त्याबरोबर मी द्वईच भाषा म्हणजे जर्मन देशात जी भाषा बोलली जाते तिचा पण मी अभ्यास केलेला आहे तर या सगळ्यांमदे मला मराठी भाषा ही खूप आवडते आणि खूप चांगली वाटते कारण मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि बाकीच्या भाषेचा विचार करता या भाषेमध्ये खूप सारं साहित्य प्रकाशित झालेलं आहे या भाषेमध्ये ज्ञानाचा खूप मोठा साठा आहे आणि मराठी भाषा ही बोलताना अतिशय मायाळू आणि ममताभाव त्याच्यामध्ये खूप जास्त आहे तर या सगळ्या गोष्टींमध्ये मला आवडतात